हो आमच्या हा गावामध्ये हवामान आणि एखाद्या निमित्ताच्या दृष्टीने जर पर्यटकांनी आमच्या गावाला जर येऊन भेट दिली तर त्यासाठी सर्वोत्तम अशी वेळ आहे ती म्हणजे आमच्या गावच्या देवाची यात्रा आमच्या आमचे जे चास गाव आहे या गावात गावात दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये काशाई देवीची यात्रा भरत असते तर ही यात्रा अतिशय मोठी असते या यात्रेत खरंच खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण अविस्मरणीय अशा आठवणी या यात्रेने मा आम्हाला दिलेल्या आहेत यात्रेमध्ये म्हणजे आमची यात्रा ही तीन ते चार दिवसाची यात्रा असते तर त्या यात्रेमध्ये आम्ही खूप सारी धमाल करत असतो यात्रेमध्ये कुस्त्यांचा प्रोग्राम असतो तमाशा असतो त्याचबरोबर घोड्यांचे टांग्यांचे टांगे असतात असे खूप तीन दिवसाची फुल धमाल असते तीन चार दिवस खूप मज्जा असते वेगवेगळ्या करमणुकीचे साधन म्हणून वेगवेगळे तमाशाचे जे मोठमोठे फड असतात त्यांना बोलवले जाते मग त्यामध्ये सुरेखा पुणेकरए मंगलाबाई बनसोडे असे यांचे तमाशाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जातात दोन दिवसाचा तमाशाचा कार्यक्रम असतो त्याचबरोबर ज्या दिवशी फुल जत्रा असते त्या दिवशी तर कुस्त्या असतात त्याचबरोबर खूप लांबून लांबून टांगे बघण्यासाठी माणसं येत असतात ज त्याचबरोबर टांग्यांच्या घोड्या बैलांच्या शर्यती लावल्या जातात त्याला टांगे म्हणतात तर असे खूप छान प्रकारे आमच्या देवाची ए जत्रा भरत असते देवीची जत्रा भरत असते त्याचबरोबर जत्रेमध्ये पाळणे असतात खूप मोठेमोठे पाळणे मग पाळण्यांचे सुद्धा खूप खूप प्रकार आहे आकाश पाळणे असतात त्याचबरोबर वि विमान असतं त्याचबरोबर रेल्वेगाडी ट्रेन असते त्याचबरोबर आपली जी ब्रेकडान्स असतो ब्रेकडान्स असतो गोल पाळणा असतो असे खूप वेगवेगळे मिकी माऊस असतं जंपिंग जपा अशी खूप छान छान म्हणजे खेळाचे प्रकार असतात पाळणे वगैरे असतात त्याचबरोबर खाऊची खूप छान दुकानं असतात कुल्फ्या वगैरे असतात त्याचबरोबर दाबेली वडापाव असे खूप खूप छान छान स्टॉल लावलेले असतात खूप खेळणे वगैरे असते खूप सामान खूप यात्रा इतकी प्रचंड फूल मोठी जत्रा भरत असते आमच्या गावची आणि त्याचबरोबर यात्रेत यात्रा ही तर अतिशय वे छान वेळ आहे आमच्या गावाला येऊन भेट देण्याची त्याचबरोबर आमच्या गावाच्या शेजारीच नदी आहे त्यामुळे त्या नदीलाही खूप मस्त पाणी असतं नदी असतं त्याचबरोबर तिथं नदीच्या शेजारीच बाळूमामाचं अतिशय छान असं देवाचं ठिकाण आहे की तिथंच गेल्यावर नंतर इतकं मन प्रसन्न आणि शांत वाटतं नदी अशी मस्तपैकी वाहात आहे नदीच्या त्या लाटा येत आहेत त्याचबरोब तर इथं देव्याचं मग असं मंदिर आहे ते पण असं मस्त उंच डोंगरावरती ते देवाचं बाळूमामांचं मंदिर आहे त्यामुळे इतकी छान आणि प्रसन्नता वाटत असते तिथं गेल्यानंतर की हे इमॅजिनसुद्धा करू शकत नाही इतके छान अविस्मरणीय घटक असतात त्याच त्यामुळे इतकी मजा असते यात्रेला त्याचबरोबर त्या मंदिरापाशी खूप छान खरंच सर्व पर्यटकांनी येऊन जरी भेट दिली ना या यात्रेच्या दिव वेळेस तीन चार दिवस खरंच खूप तुम्हाला सुुद्धा वाटेल की खरंच जसं वर्णन केलं होतं त्यापेक्षाही खूप सुंदर आहे खरंच स्वर्ग सुख म्हणजे काय हे आमच्या गावची यात्रा अनुभवल्या नंतरच होतं त्यामुळे सर्वांनी प्लीज आमच्या गावच्या यात्रेला येऊन खरंच भेट दिली ना तर खूप छान वाटते त्याचबरोबर पावसाळ्यातसुद्धा आमच्या गावाचा जो नजारा आहे तो खूप खूप छान असतो खूप कारण आमच्या गावामध्ये खूप डोंगर आहेत झाडं आहेत त्यामुळे पावसाने सर्व हिरवळ हिरवळ असते सगळीकडे पान नदीला पाऊस पुर असतो त्याचबरोबर नदीला पाणीच पाणी असतं त्याचबरोबर पण आमच्या भोजापूर धरण आहे ते धरणही खूप वाहात असतं त्यामुळे इतका सुंदर नजारा हा कोकणापेक्षाही आमच्या गावातला नजारा हा पावसाळ्यातसुद्धा खूप छान वास छान वाटतो आणि बघायलाही खूप छान शांत आणि प्रसन्न वाटत असतं